हो माझ्याकडं आरोग्य विमा आहे जर कोणी हॉस्पि कोणी आजारी असलं तर हॉस्पिटलमध्ये भरला जातो विमा दाखवायचा असतो आणि ते कार्ड पण आहे जे कार्ड आम्ही दवाखान्यात पेशंट भरती केल्यावर नेत असतो त्याने कमी खर्च लागतो किंवा विमा त्याचा पण असतो जो ॲक्सीडेंट झाल्यावर आपल्याला त्याचा लाभ मिळतो तो विमा पण आहे आणि आम्ही त्याचा वापर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्या कार्डचा वापर होत असतो तो विमा आहे तर वापर केलेला पण आहे